परसबागेला कुंपण करण्यासाठी पूर्वी विषारी झाडांचा वापर केला जायचा मी त्याकाळी ज्यांना विषारी म्हणत अशा झाडांचा पण आता तुम्हाला कुंपण करण्यासाठी सगळी सामग्री बाहेरून आणावी लागते म्हणजे जसं काही पिलस आणायचे लोखंडी पिलस अँगल्स आणायचे त्यांना जोडणाऱ्या तारा व त्याला गेट पण करता येतं असं सगळं तुम्हाला इतरांच्या मदतीने सगळं करायला लागतं या वस्तू तुमच्या घरात नसतात पण तुम्हाला विकत आणून अनेकांच्या मदतीने ते कुंपण करावं लागतं